खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक सरकारी व खाजगी संस्था आहेत खेळाडूंच्या सोयीसाठी क्रीडा विकास केंद्रे आणि शाळा महाविद्यालय हे सुद्धा आहे खेलो इंडिया अंतर्गत आमच्या अमरावतीमध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्चरी रेंजची स्थापना झाली आहे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय देखील प्रशिक्षण केंद्रे चालवतात या व्यतिरिक्त खेलो इंडिया विशेष ऑलम्पिक आणि एस ए आयसारख्या यासारख्या संस्था खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी

राज्यातील प्रमुख काही क्रीडा अकादमी किंवा प्रशिक्षण केंद्र आहेत जी की नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय मुंबई साकेत कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन